चालते का गं फिरायला आहे तो मंदिरात चालते का फिरायला म्हटलं मंदिरात चलते का फिरायला कोणत्या मंदिरात चालते फिरायला हां का गनप ग आपल्या केळझरच्या गणपती मंदिर छान आहे पाहण्यालायक चालते का तिथे हां तिथं आत न विहीर पण आहे अशी म्हणजे असे भूघरात नाही का असं विहीर आहे पावसाळ्याचं पाणी येणं चांगलं असेल तिथे जाऊ एक दोन दिवसात आता पोळा गेला आहे तर पोळ्याच्यामुळे थोडंसं हे राहते वातावरण ना दंगाच राहते तर दोन तीन दिवसानी जाऊ आता सध्या पाणी ना पण तिथे पाहायला मिळणार नाही तिथं शंकरजीची पण मूर्ती छान आहे हां तसं पण आता अनंत आता तसं तर अनंत चतुर्थी आहे तर तिथं गणपतीची आता राहणार दोन चार दिवसानी आता गणपती बसते ना तर गणपती बसते त्याच्याने तर तिथं छान रोषणाई होते हां तिथं चांगला जल्लोष आता आपण मग जाऊ तू कधी येणार आहे इकडे तू कधी इकडे येणार आहे हां ठीक आहे दोन तीन दिवसानी मग चाललं जाऊ कॉल करीन तुम्हाला मग येऊन जा ठीक आहे